नमस्कार मी ईश्वरी तर प्रश्न असा आहे की संपादन आणि संस्करण तुम्ही कसे घेता तुमची यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया आहे का की तुम्ही केवळ प्रवाहानुसार जात राहता तर साधारण यातून मला कळलेला अर्थ म्हणजे संपादन म्हणजे एडिटिंग आणि संस्करण म्हणजे पब्लिशिंग तर एखादं प्रॉडक्ट समजा पुस्तक असेल किंवा एखादा व्हिडिओ असेल काही असेल त्याच्यावरचं एडिटिंगचा पार्ट आणि पब्लिशिंगचा पार्ट तर मी कसा घेते संपादन या विषयी बोलायला गेलं तर आजकाल काही गोष्टी गरजेच्या झाल्या आहेत आणि प्रत्येकालाच सोशल मीडियावर आपलं काही तरी एक स्थान निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी लागणारं जे एडिटिंग पार्ट आहे कोणत्याही गोष्टींमध्ये संपादकीय पार्ट आहे तो जर लागणार असेल तर अर्थात करते आणि संस्करण जे आहे म्हणजे पब्लिशिंग तुम्ही तो व्हिडिओ किंवा एखादं पुस्तक असेल जे काही असेल ते लोकांपर्यंत पोचवताय लोकांमध्ये रिलीज करताय तर तेव्हा त्या त्याला कसा रिस्पॉन्स येईल वगैरे या सगळ्या गोष्टी चा फार विचार होत नाही म्हणजे करत नाही कारण लोकांच्या प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या असतात आपल्या एखाद्या गोष्टीला पुढचा कसा रिॲक्ट करेल माहिती नाही त्यामुळे संपादन जे आहे त्याच्यावर जेवढं गरजेचं आहे एडिटिंग पार्ट तेवढा होतो आणि म्हणजे त्याच्यावर फार ते फ त्याचं काही तरी एखादी गोष्ट आहे आणि त्याचं पार रू रंगरूपच बदलणार आहे संपादनामुळे असं अगदीच नाही जो त्याच्यातला मेन गाभा आहे तो तसाच ठेवून संस्करण करणं हा एक बेसिक मुद्दा आहे आणि स मी कसं घेते तर काळाची गरज आहे जिथे गरजेचं आहे तिथे हरकत नाही करायला उगाच एडिटिंग करून पब्लिश करायच्या आधी म्हणजे संपादन करणं संस्करण करायच्या आधी हे उगाचंच केलं नाही पाहिजे त्याच्याने जर त्याचा अर्थ बदलणार असेल त्याचं रूप रंग बदलणार असेल तर तसं नाही केलं पाहिजे हे माझं मत आहे आणि मी यासाठी विशिष्ट काही प्रक्रिया असं विशिष्ट प्रक्रिया वगैरे त्यात खरंच नाही आहे माझं काही जशी गरज असेल जसं आजूबाजूला घडत असेल किंवा त्या गोष्टीची काय गरज आहे त्यानुसार मग त्याच्यावर संपदन आणि संस्करण होतं थँक्यू